हॅलो रॉयल एजन्सी मी जयमाला बोलत आहे मी नेहमीच बाहेरगावी जाण्यासाठी तुमच्याकडून कॅब बुक करत असते आता मला माझ्या कुटुंबाला घेऊन माहूरला जायचं आहे तर म मला तुमच्याकडून एक कॅब बुक करायची आहे तर कॅब बुक करताना मला तुमच्याकडून काही सवलती भेटेल का तर त्याच्यातनं थोडं कमी करून मला तुम्ही तुमची कॅब माझ्याकडे पाठवा